आमच्या इथं गौरी गणपती हा फार मोठा सण आहे साजरा करतात आणि ग गणपती बसल्यानंतर गौरीचं तीन दिवसांनी आगमन होतं आमच्याकडे आणि तो सन तीन दिवसाचा असतो महालक्ष्म्या म्हणत्यात त्याला ज्येष्ठा आणि कनिष्टा अशीे दोन नाव असते ज्येष्ठा आणि कनिष्ठा या बहिणी असतेता आणि त्यांनी पहिल्या दिवशी मुळा नक्षत्रावर येतात आणि ज्येष्ठा नक्षत्रावर जेतात ज जेवतात अन अनुराधा नक्षत्रावर विसर्जन होतं त्यांचं तर पहिल्या दिवशी आल्या दिवशी आमच्याकडं त्यां त्यांचं स्वागत करतात दोन मुखवटे असतात लक्ष्मीचे आणि ते दोन मुखवट्या वेळेस आपण पायघड्या घालून आणायचं असतात महालक्ष्म्याला आणि एकीनं बाहेर थांबायचं तुळशीपाशी आणि एकीनं आतमध्ये आणायचं दोघींचे उंबरठा उंबरठा असतो ना आपल्या दाराचा त्या त्याला उंबरठा म्हणतात त्या उंबरठ्यावर एक फुलपात्र ठेवायचं त्याच्यात पैसे ठेवायचे सुपारी ठेवायची आणि ते झाकून ठेवायचं आणि ते एका मुखवट्याने ते ओलांडायचं जसं नवरी पहिल्यांदा पाय ओलांडतेन पहिल ती माप तसं ती माप ओलांडून आतमध्ये आणायचं आणि नंतर मग आपण त्यांना रात्री सजवायचं सगळं नैवेद्य करायचा दुसऱ्या दिवशी पुरणपोळीच्या सोळा प्रकारच्या भाज्या करायच्या पुरणपोळी करायची अनारसे करंजा लाडू लाडू असे वेगवेगळे पदार्थ करायचे पकवान्न पाच पकवान्न करून नैवेद्य दाखवायचा बाहेरच्या सुवासिनीला जेवायला बोलावायचं ब्राह्मण जेवायला बोलवायचं कुमारीका जेवायला बोलवायची आणि पान सुपारी विडा तिला द्यायचा आणि महालक्ष्मी अशी म मा जसे आपण असतो ना स्त्रिया उभारला तशी उंच उभ करायची गळ्यामध्ये सगळे दागिने घालायचे डोक्यावरन पदर द्यायचा सगळा्या सा सजवायचा तो पूर्ण पडदा पडद्याच्या बाजूनही सगळे माळा सोडायच्या आतमध्ये लायटिंग सोडायची खाली धान्य घालायचे ज्वारी गहू आणि तिचं ते असतंय ना ते कोथळी म्हणतात त्याला कोथळीमध्ये पूर्ण धान्य भरायचं लहान मुलांची पण कोथळीचे त्याच्यात धान्य भरायचं दोन्हीला कपडे घालायचे पुढे फळं ठेवायचे नैवेद्य दाखवायचा सवाश्ण हळदी कुंकूला बोलवायचा दुसऱ्या दिवशी गाठी घ्यायचा प्रकार असतो गाठी घ्यायच्या सोळा गाठी आणि मग त्या दिवशी देवीचं विसर्जन करतात